हो खरंचय जगभरातल्या सगळ्याच लोकांनी वाचण कमी केलेलं आहे माझ्या मातृभाषेत तरी पुस्तकं वाचणं कमी केलेलं आहे मला असं वाटतं आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे इंटरनेट जे आता उपलब्ध झालेला आहे नव तंत्रज्ञान या तंत्रज्ञानामुळे लेखनाकडे वाचनाकडे लोकं कमी वळतायेत खरं तर लेखनासाठी एक नवीन व्यासपीठ या तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिलेलं आहे मात्र तरीही वाचनाची लोकांची क्षमता कमी झालेली आहे लोकं वाचत नाहीयेत किंवा वाचावंसं वाटत नाईये किंवा लोकांना बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांना जास्त आवडतं हलणारी चित्र किंवा बोलणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये लोकांना जास्त आनंद मिळतो आणि जे बुद्धीला ताण देणारं आहे ते नकोसं वाटतं आहे आणि त्यामुळे वाचन हे खूप कमी झालेलं आहे माझ्या मातृभाषेतसुद्धा खूप कमी झालेलं आहे अतिशय उत्तम विपुल साहित्य संपदा माझ्या मातृभाषेत आहे आणि आजही नवनवीन लेखक त्याच्यामदे भर घालतात पण तरीही वाचक कमी झालेले आहेत असं मला मनापासून वाटतं आणि तसं एकच कारण म्हणजे तंत्रज्ञान इंटरनेट